मी नी ऑनलाइन जो मोबाईल मागवला होता तो विवो कंपनीचा होता तो प्रोडक्ट छान नाही होता आणखीन त्याचे स्क्रीन्स वगैरे पण फुटलेले होते तो प्रोडक्ट जेव्हा डिलेव्हर झाला होता तो मतलब चां मतलब चांगला नव्हता आणखीन त्याची जी वेरायटी होती ती पण चांगली नव्हती ते स्क्रीन गार्ड वगैरे असं फुटलेला होता आणखीन त्याचा जो कॅमेरा रोल वगैरे होता तो पण चांगला नाही होता